आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच बांका हे बागकामाची आवड आहे त्यामध्ये पूजेसाठी लागणारी फुले मोगरा जाई स्वस्ती गुलाब अशा आम्ही छोट्या छोट्या कुंड्यामधून ते लावलेले आहेत आमच्या घरातल्या सगळ्यांनी माझ्या मिस्टरांना पण फुलांची खूप आवड आहे त्यांनी पण पूजेसाठी वगैरे फुलं फुलं लागतात म्हणून छोट्या छोट्या कुंड्यामधून असे छोट्या छोट्या झाडांचे जास्वंद गुलाब मोगरा जाई जुईची वेल गोकर्णाची वेल असे छोटे छोटे झाडं लावलेले आहेत माझ्या मुलीला पण खूप नाद आहे झाडं वगैरे लावायचा ती पण रोपवाटिकेमधून रोपं आणत असते कुंड्या आणत असते आणि ते झाडं लावत असते असं सगळ्यांनाच आमच्याकडं बागकामाची खूप आवड आहे आमच्याकडे आंब्याचं झाड आहे चिकूचं झाड आहे आंब्याच्या शीजनमध्ये आंब्याला खूप आंबे येतात चिकूच्या शीजनमध्ये म्हणजे घरचीच फळ बाग फळ झाडं असं लावायला खूप आवड आहे सगळ्यांना